लहानपणी आम्ही लप्पन चिप्पन गेम असा खेळत होतो ते तिथे आम्ही भरपूर जेवढे खेळाडू मिळाले तेवढे घेत होतो त्यामध्ये खेळाडूचं काही हे नव्हतं की एवढेच घेतले पाहिजे तेवढेच घेतले पाहिजे तसं वगैरे काही नव्हतं आणि मग ए असं काही एकावर राज राज्य किंवा एकावर डाव आला तर सगळेजण लपून जायचे लपल्यावर मग तोवाला मग सगळ्यांना पाहायचा मग एकतरी त्यामधले दिसलं की मग त्याच्यावर दुस दुसऱ्याच्यावर डाव यायचा आणि नंतर मग ते झालं तर मग टिक्कर बिल्ला वगैरे खेळत होतो नंतर मग त्यावर असे घरं वगैरे काढत होतो त्यावर असं टिक्कर फेकायची आणि त्यावर मग उड्या मारत मारत त्या घरं मोजत मोजत मग ते टिक्कर आणायची मग त्या पायाने वगैरे फेकायची तसं वगैरे खेळत होतो आणि नंतर मग क कबड्डी वगैरे खेळत होतो कबड्डी खेळत होतो आणि त्यामध्ये पण काही खेळाडू इकडे काही खेळाडू तिकडे असे दोन भाग असायचे आणि त्यामध्ये नंतर क कबड्डी कबड्डी कबड्डी असं म्हणजे बिलकुल आपला जोर काढ म्हणजे सोडताच येत नव्हता कबड्डी कबड्डी कबड्डी आणि नंतर त्या खेळाडूला हात लागला की पटकन इकडे येऊन जायचं तर तसं क कबड्डी म्हणून एक गेम होता